वाशिम जिल्ल्यात प्रामुख्याने शेती हा व्यवसाय केला जातो तसेच त्याचबरोबर शेतीवर आधारित बरेचसे व्यवसाय म्हणजे तृतीयक स्वरूपाचे व्यवसायही केले जातात जे कच्च्या मालावर आधारित असतात तसेच मातीची भांडे पण वाहतूक तो इत्यादी व्यवसाय बऱ्याच मोठ्या प्रमाणात चालतात तसेच तृतीयक आणि चतुर्थक व्ययसायाचाही आपल्याला प्रमाण तर काही प्रमाणात दिसतात